हॅलो सर नमस्कार मी महेंद्र बोलतो आहे सर आज दिवसभरामध्ये आता मी एक्झामची तयारी करतो आहे मला ऑनलाईन एक्झाम द्यायच्या आहेत पण आपलं सर सिम कार्डचं नेटच चालत नाही आहे मी खूप प्रयत्न करतो आहे पण आपलं सिम कार्डवर अतिशय म्हणजे ग लो क्वालिटीचा दिसून येते आहे या ठिकाणी इंटरनेट सेवा चालत नाही आहे जरा फोन केला तर रेंजचा प्रॉब्लेम येतो आहे सर कृपया लवकरात लवकर आपण तो असं वाटतं की मला त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि ती सेवा जी आहे ती सुरळीत करावी